यू पी एस सी करणाऱ्या स्पर्धक जे आहेत त्यांची अतिशय त्यांना वि ह्या वृत्तमाध्यमांची मदत होते ही अशी होते की कारण यू पी एस सीमध्ये यू पी एस सीचे यू पी एस सीच्या बातम्या यू पी एस सीमध्ये कोणकोणत्या यू पी एस सी ज्या एक्झाम आहे ते आपल्याला ह्या वृत्तमाध्यमातून कळत जातं यू पी एस सीमध्ये यू पी एस सीचे फायदे यू पी एस सी परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या पोस्टसाठी जागा आहेत याचीही आपल्याला यू पी एस सीद्वारे माहिती या वृत्तमाध्यमांची माहिती यानुसार कळते यू पी एस सीमध्ये आपण जिल्हाधिकारी अशा अनेक एक जसं नाही जिल्हाधिकारीवरच्या ज्या पोस्ट आहेत त्यानंतर पोलिस अधिक्षक जिल्हा पोलिस प्रमुख ही जी पदं आहेत ही मला वाटतं यू पी एस सीच्या अंतर्गत येतात सो ते यू पी एस सीची जी माहिती असती ही आपल्याला वृत्तमाध्यमातून कळते त्यामध्ये यू पी एस सीचे कोणते चांगले क्लास आहेत तयारी आपल्यालाच करायला लागते परंतु यू पी एस सीमध्ये चांगले असणारे क्लास कोणकोणते आहेत कुठल्या क्लास इथं इथं मार्गदर्शन कुठल्या क्लासमध्ये याचं चांगलं मिळतं हे आपल्याला वृत्तमा माध्यमातून येणाऱ्या जाहिरातींमुळं आपल्याला काही गोष्टी समजतात आणि आपण त्याबद्दलची माहिती आपण गोळा करतो यू पी एस सीमध्ये आज अनेक प्रकारच्या यू पी एस सी क्लासेस घेणारे अनेक वर्ग आपल्याला बा बघायला मिळतात परंतु यू पी एस सीमध्ये त्यातल्या त्यात डीपली म्हणजे खूप व्यवस्थित शिकवणारे हाली यू पी एस सीचे क्लास सुद्धा घेणारे आहेत प्रिपरेशन घरातच लोक मोस्टली अभ्यास करतात पण क्लासमध्ये व्यवस्थित त्या त्या विषयानुसार व्यवस्थित त्याची नमूना पडताळणी करून व्यवस्थित शिकवणारे जे काही यू पी एस सीचे क्लास आहेत ते आपल्याला आपण थोडी त्याची माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर ती आपल्याला वृत्तमाध्यमांमुळं आपल्याला ती माहिती कळू शकते की बाबा या अमुक अमुक ठिकाणी किती क्लास चांगला आहे इथे आपल्याला चांगलं मिळू शकेल आपण माहिती घ्यावी अशा पद्धतीचं आपल्याला तिथे कळू शकतो